पर्यटन आपण खूप आनंदासाठी करतो आणि आनंदाच्या भरात आपण काही गोष्टी नक्कीच विसरतो आपल्याला पर्यावरणाचं भान ठेवणं हे अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे पण आपल्याकडून नेमकं तेच गहाळ होतो कुठेतरी मिस होतं आणि आपण चॉकलेट खाल्लं चांदी रस्त्यावर फेकून दे हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी आहे त्यातला खाऊ खाल्ला सहज आपण ते रस्त्यात फेकून देतो अहो पण आपल्या हे लक्षात येत नाही की ती विघटनाची गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे आपणच कचरा खूपच वाढवत असतो तर पर्यावरण लक्षात घेऊनच पर्यटन केलं पाहिजे आणि ह्या संधी आपण शोधल्या पाहिजे उलट आपण पर्या पर्यटन करताना किंवा कुठेही सहलीला जाताना आवर्जून या गोष्टी आपण पण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणी असं वागताना जर का दिसलो तर आपण त्यांना त्यापासून परावृत्त कर केलं पाहिजे आपल्याला असं वाटतं जाऊ दे मला काय त्याचं मी वागलो नीट म्हणजे झालं पण असं नसतं आपण जर दुसऱ्यांना जाता जाता थोडं फार काही चांगल्या शब्दात सांगितलं तर निश्चितपणे ते आपलं ऐकतात शिवाय आपलं अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतात तुम्ही भरपूर बिया गोळा करून ठेवा जेव्हा तुम्ही फळं खाता त्याच्या बिया तुम्ही टाकून देता कचऱ्यात त्याच्यापेक्षा त्या बिया तुम्ही स्वच्छ धुऊन वाळवून जर का तुमच्याकडे त्याचा साठा केलात आणि जेव्हा तुम्ही सहलीला जाल त्या वेळेला जर का मोठमोठ्या बिया तुम्ही रस्त्याच्या कडेने फेकत गेलात तर वाऱ्यावर उडून म्हणा किंवा कशाही त्या मातीत जाऊन पडतात किंवा पक्षी आहेत ते पक्षी जाऊन त्या बिया घे उचलून नेऊन टाकतात अशा तऱ्हेने रुजत्या बिया रुजतात मातीत रुजतात आणि मग त्याचं झाड निर्मा तयार होतं सध्या आपल्याकडे झाडी कमी झालेली आहे त्यामुळे पाऊस कमी झाला आहे त्यामुळे आणि शेतीवर पण परिणाम होतो आहे सगळ्याच बाजूने पर्यावरण धोक्यात आलेलं आहे तर हे पर्यावरण आपण वाढवू शकतो आणि म्हणून सहली करणं आवश्यक आहे पण सहल करत असताना पर्यावरण पण लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे तरच आपण पृथ्वी वाचवू शकू